माझं आवडतं पुस्तक किंवा ग्रंथ म्हणाल तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेला युगंधर हा ग्रंथ श्रीकृष्णाच्या चरित्रावरची अतिशय अप्रतिम कादंबरी खरं तर श्रीकृष्णाचा चरित्रग्रंथच म्हणावा असा असा हा ग्रंथ आहे अत्यंत अभ्यासपूर्ण व रसाळ नऊशे पन्नास पानांच्या या ग्रंथाचं एकही पान कंटाळवाणं किंवा रटाळ कधीही वाटत नाही मुळात मला स्वतःला श्रीकृष्णासंबंधी सर्वच वाचायला आवडतं पण ही कादंबरी किंवा हे चरित्र फारच आवडलं श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याचं अवतारकार्य संपेपर्यंतचा प्रवास अत्यंत ओघवत्या रूपात आपल्यासमोर येतो त्याच्या ठायी पूर्ण विकसित असलेली पंचतत्त्वं आपल्यासमोर येत राहतात अनंत प्रसंगातून त्याचे पैलू आपल्यासमोर उलगडत जातात त्याला मिळालेली अनेक अप्रतिम रत्नं शंख चक्र गदा पद्म बासरी मोरपीस व गळ्यातील वैजयंती माला यांचे त्याच्या जीवनात आणि मनात असलेलं स्थान त्याचा प्रेमयोग त्याचं सख्य त्याचं प्रत्येक नातं पेलणं सांभाळणं आणि पूर्णत्वास नेणं हेच त्याला अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवतं या चरित्रात स्वतः कृष्ण रुक्मिणी दारुक द्रौपदी अर्जुन सात्यकी आणि उद्धव यांच्या कथनातून हे सर्व श्रीकृष्ण चरित्र उलगडत जातं हे चरित्र वर्णन करीत असताना लेखकानं कुठलंही वर्णन करताना अतिशय बारकातल्या बा बारीकमधल्या बारीक अशा तपशीलांचा सखोल अभ्यास करून विचारपूर्वक त्याची मांडणी अशा पद्धतीनं केलेली आहे की त्या काळचा सर्व काळ त्या वेळची सर्व रचना आपल्या डोळ्यासमोर जणू कही तंतोतंत उभी राहते मग ती गोकुळाची रचना असू दे गोकुळातल्या त्यांच्या वाड्याची रचना असू दे मग वृंदावनाची वन वृंदावनाचं वर्णन असू दे मथुरेमधलं वर्णन असू दे किंवा नंतर त्याने जी द्वारका निर्माण केली त्या द्वारकेचं वर्णन असू दे साक्षात चलत चित्र बघितल्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर ही सर्व दृश्यं जणू काही डोळ्यासमोर सरकत राहतात आणि मनात ठसली जातात हे मला वाटतं या लेखकांच्या ओघवत्या शैलीचं मोठं यश आहे त्याच्या आयुष्यातील चमत्कारांचं चमत्कार म्हणून वर्णन न करता अधिक तार्तिक तार्किकदृष्ट्या पटणारं वर्णन इथं आलेलं आहे कृष्ण स्वतः बोलत असताना ते तसंच संयत असणं अधिकच स्वाभाविक वाटतं म्हणजे जल या शब्दाची श्रीकृष्णाच्या तोंडी आलेली फोड म्हणजे जायते अस्मात च लियतेत अस्मिन इति जल असं जेव्हा कृष्ण म्हणतो आणि स्वतःचं यमुनेशी असलेलं नातं किंवा इतर कधीही जलतत्त्वाशी आलेला संबंध या प्रसंगानुरूप ही हे तत्त्व पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडी येत राहतं आणि ते तिथे अगदी चपखल बसतं वाढ आणि विकास ही जीवनाची अंग मोलभूत अंग आहेत आणि जिथंजिथं विकास खोळंबला आहे तिथेतिथे त्याच्या मार्गात अडलेला कुठलाही अडसर दूर करून जीवन प्रवाही करणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक प्रसंगामध्ये श्रीकृष्णाच्या तोंडी जे वाक्य आलेलं आहे ते खरोखरीच त्याच्या मनोवृत्तीचं आरसाच जणू काही असावा असं इतक्या छानपणे लेखकांनी मांडलेलं आहे या पूर्ण ग्रंथामध्ये सांदीपनी ऋषिंच्या आश्रमातला श्रीकृष्णाच्या शिक्षणाचा काळ असेल किंवा कुरुक्षेत्रावरचा श्री अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगण्याचा जो प्रसंग आहे तो असेल किंवा उद्धवगीता तो असेल ह्या सर्व प्रसंगी अतिशय सखोल अभ्यास करून क्लिष्ट वाटणारे विषयसुद्धा थोडक्यात आणि खूप सोप्या भाषेमध्ये श्रीकृष्णाच्या तोंडून इथे वदवले गेले आहेत की जे आपल्याला असंच खात्री देतात की हां श्रीकृष्ण स्वतः जर बोलला असता तर ते नक्कीच असंच बोलला असता त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखीन एक सुंदर पैलू म्हणजे प्रेमयोग तो ह्या चरित्रग्रंथामधून अतिशय सुंदरपणे उलगडत नेलेला आहे मग तो त्यानं रथाच्या घोड्यांवर केलेला प्रेम असून असो किंवा पार्थ अर्जुनापासून महर्षी व्यासांपासून ते बंधु उद्धवापर्यंत रुक्मिणी असेल किंवा इतर आठ राण्या असतील या सर्वांवर केलेलं आपले मग मित्र आपले नातेवाईक इव्हन आपल्या शत्रूंवर केलेलंसुद्धा त्याने जे काही विचार आहेत ते ह्या प्रेमयोगाच्या दर्शनानं आपल्याला खरोखरी थक्क करतात सर्वांना त्यानं या प्रेमयोगानं चिंब न्हाऊ घातलं आणि महाय भारताच्या महायुद्धासारख्या समर प्रसंगातून जाऊनसुद्धा त्याचं आयुष्य निर्लेप आणि निखळ राहतं ते या प्रेमयोगामुळेच राजनीती व त्यासाठी लागणारी अलौकिक बुद्धिमत्ता हे तर त्याचे वैशिष्ट्य कोणत्याही व कितीही तणावपूर्ण व अवघड प्रसंगात शांत चित्त राहून त्याने काढलेला मार्ग हा इतर कोणालाही कधीच न सुचणारा असतो कोणत्याही समस्येचा कोणत्या कोणाच्याही वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार न करता एकूण सर्व जगाच्या नीतीनियमांच्या दृष्टीनं विचार करून त्यावर उपाय काढणे हे फक्त त्यालाच जमू शकतं आणि इथेच सामान्य नर आणि नारायण यांच्यातला फरक स्पष्ट होतो आणि हे सगळं अतिशय यशस्वीपणे ह्या लेखकांनी या ग्रंथामधून अतिशय मांडलेलं आहे गीता व अवधूत गीता यांच्या कथनातून श्रीकृष्णानं केलेला उपदेश हा अतिशय थोडक्यात पण त्याच्या मूळ गाभ्यासह कथन करणे आणि तेही सोप्या भाषेत हे खरं तर अतिशय कठीण आहे परंतु ते साधण्यामागे लेखकाचा या विषयाचा सखोल अभ्यास असावा हे जाणवतं श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये स्त्रियांना असणारं स्थान किंवा स्त्रियांविषयी त्याच्या मनामध्ये असलेला आदर हा फक्त राधिकेबद्दल नाही द्रौपदीसाठी नाही तर जगातील साऱ्या स्त्रीत्वाबद्दल आहे याची अत्यंत सुंदर आखणी विविध प्रसंगांमधनं हे चरित्र वाचताना आपल्यासमोर येते नरकासुराचा वध केल्यानंतर तिथे असलेल्या एक हजार आ कामरूप स्त्रियांना ज्या प्रकारे त्याने अभय दिलं आणि आपलं स्वतःचं नाव त्यांना जगामध्ये सुरक्षितपणे जगण्यासाठी बहाल केलं यामधून ह्या त्याच्या स्त्रीत्वाबद्दलच्या आदराची आणखीन प्रचितीच येते राधा आणि कृष्ण हे तसं पाहिलं तर अजोड असं नातं आहे की जिथेजिथे कृष्णाचं नाव घेतलं जातं ते राधेविना अपूर्ण असं अनेक ठिकाणी म्हंटलं जातं अनेक ठिकाणी अनेक प्रकारे राधाकृष्णांच्या लीलांचं वर्णन केलं जातं परंतु इथे त्यांच्या शृंगाराचं वर्णन नाही तर राधेमुळे कृष्णाला प्रथम झालेली स्त्रीत्वाची समज व स्त्रीत्वाला त्याने वेगवेगळ्या नात्यांमधून कसा आदरच दिला हे उलगडत जातं राधा म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव हा अतिशय सुंदर अर्थ मला ह्या ग्रंथामध्येच पहिल्यांदा उलगडला राधा ही त्याची प्रथम सखी त्याच्या मनात सदासाठी असलेली आणि परत कधीही जरी ती तो गोकुळात परत आला नाही तरी तिने दिलेल्या वैजयंतीमालेसारखीच त्याने आयुष्यभर तिला आपल्या मनात जपली हे आपल्याला या कादंबरीमधून किंवा ग्रंथामधून कळतं एकूणच काय तर श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतापर्यंत श्रीकृष्णांनी देह ठेवण्याचा प्रसंग हा सुद्धा इतका रस सुंदर वर्णन केला गेलेला आहे की त्या व्याधाच्या बाणाने त्यांच्या पायाला झालेली जखम इथपासून या कादंबरीची सुरुवात होते आणि शेवटही शेवटी शेवटच्या प्रसंगातही त्या प्रसंगापर्यंत आपण येऊन पोचतो आणि अक्षरशः हा डोळ्यासमोर उलगडावा असा हा श्रीकृष्ण चरित्राचा प्रवास या कादंबरीतून आपल्या डोळ्यासमोर उलगडत जातो आता श्रीकृष्णांच्या जीवनावर किंवा महाभारतावर इतके अनेक चित्रपट म्हणा मालिका म्हणा किंवा नाटकं या स्वरूपामध्ये इतके प्रकार आपण बघितलेले आहेत पडद्यावर किंवा रंगमंचावर परंतु ह्या कादंबरीला चित्रपट या कादंबरीवर चित्रपट काढणं हे खरं तर मला खूप अवघड वाटतं कारण इतके बारकावे आणि इतकं विस्तृत असं हे चरित्र या कादंबरीमध्ये श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे अगदी बारीकसारीक तपशीलांकट की हे एका चित्रपटामध्ये मावणारी ही कथावस्तू नाही सिरियल किंवा मालिका म्हंटलं तरीसुद्धा या प्रसंग सारे त्यात मांडणं खरं तर खूप अवघड आहे असं मला वाटतं पुस्तक किंवा ग्रंथ या स्वरूपात वाचण्यामधला याचा आनंद मला अतिशय भावला आणि म्हणून मी ह्या पुस्तकाकडे पुन्हापुन्हा येत वळत असते किंवा हे पुस्तक मला आकर्षित करत असतं आणि अक्षरशः पुन्हापुन्हा जेव्हा मिळेल तेव्हा या पुस्तकाची ग्रंथाची मी पारायणं करत असते आणि दर वेळेला त्यातून एक नवा पैलू नवा विचार नव्याने तो कृष्ण माझ्या मनात उलगडत जातो आणि म्हणून मला हे पुस्तक अनेक वेळा वाचलं तरी पुन्हापुन्हा वाचावंसं वाटतं